आम्हाला किराणा पाहिजे होता एक महिन्याचं हं दहा किलो साखर पाच किलो दाळ हं हो तुरीची चावल बासमती पण पाहिजे आणि हा पण पाहिजे हं पाच पाच किलो पण भाव सांगा बा तुमच्या इथे

नाही ना पण डी मार्टमधले भाव आणि तुमच्या भावात खूप फरक आहे ना बा व्वा पण भावात बरोबर करा बा भावा कारण आम्ही पहिल्यांदा आलो तुमच्या दुकानात ऐकलं होतं क्रिष्णा सुपर बाजारमध्ये आम्ही आता तरी झाले एक महिना व्हायचा आहे देऊ सांगा पण बरोबर मला तेलाचा पिपा गिपा घ्यायचा आहे साबण घ्यायचा आहे बरं बरं ठीक आहे मग कधी येऊ उद्या वगैरे येऊ हां हां ठीक आहे ठीक आहे बरोबर लावाल पण ठीक आहे ठीक